शाळेत माझा आवडता विषय इतिहास होतं काऊन की त्यामध्ये जे आहे आपल्याला आपल्या भारतचं जे बॅकग्राऊंड आहे कसं होतं कसं नाही आपलं जे ॲन्सेस्टर्स जे आहे खूप चांगले काम करून गेले कोणी काय करून गेलं आहे तर त्याच्या बाबतीत खूप विषयावर जे आहे नॉलेज भेटलं आहे इतिहासमध्ये तर मला खूप जास्त इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये आणि जसा मी महाराष्ट्रात राहतो तर इकडे जे राजा होते शिवाजी महाराज त्यांची ज्या स्टोरी खूप चांगल्यानी सांगलेली आहे जे त्यांना इतके सारे साडेचारशेच्या वर जे आहे त्यांना फोर्ट जे कॅप्चर केले होते महेल जे आहे ते कॅप्चर केले होते आणि आत्ताही त्यांचे मोन्युमेन्ट जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये आताही पाहू जाऊ पहायला जाऊ शकतो आपण आणि संभाजी राजा जे आहे आता मी नागपुरात राहतो तर इथे जे भोसले महाराजांचे होतं त्यांचा इथे आहे मा महल आणि खूप पाहण्यालायक आहे सीताबर्डी फोर्ट आहे आणि इतिहासमध्ये खूप काही सांगितलं आहे आपला इंडिया किती महान होता आणि इंडियनचे लोक जे कल्चर आणि कसं राहणं खाणंपिणं होतं ते कसं होतं कसं नाही ते सांगितलेलं आहे तर यासाठी मला इतिहास विषय खूप जास्त आवडत होता